हॅलो हॅलो मी नंदा भेट बोलत आहे आणि तुम्ही पार्लरवाले बोलत आहे का मला काही फंक्शन्स आहेत माझ्या घरी लग्नाचं तर मला हेअरस्टाईल बनवायची होती तर तुम्ही करून द्याल का

तर मला प्रत्येक आता कसं हळदीचं प्रोग्राम आहे त्याला वेगळं हेअरस्टाईल आहे लग्नासाठी वेगळं आहे मला दोन्ही दिवसासाठी हवं आहे तर तुम्ही माझ्या मला मला जे सूट होईल तशा पद्धतीने मला तुम्ही करून देऊ शकाल मी हळदीला तरी पातळ वगैरे वेअर करेन त्यानुसार मला हेअरस्टाईल हवी आहे आणि तुमचा रेट काय आहे मग हो का हा हा हा आणि लग्नाला मी साडी विअर करणार आहे तर त्यावर मी कुठली हेअरस्टाईल चांगली मध्ये हेरस्टाईलचं सामान मग तुमच्याकडे अवेलेबल आहे की मला घरून आणावं लागेल त्याचे एक्स्ट्रा पैसे लागणार नाही मग अच्छा तुमचं टायमिंग मग मला सांगून द्याल अच्छा तर तुम्हाला मला या येण्यासाठी टायमिंग सांगून द्याल कसं प्रोग्रामचे अरेंजमेंटनुसार मला यावं लागेल आनि तुमचा ॲड्रेस मला सांगून द्याल हां ओके ओके थँक्यू